मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल मला माहीत आहे आमच्या इथं मेडिटेशनचे केंद्र आहेत तिथं आम्ही ध्यानकेंद्र आहे तिथे जाऊन मोटिवेशन घेतात ध्यानात बसवतात आणि आम्हाला म्हणजे मानसिक ताण येऊ नये म्हणून खूप वेळ मेडिटेशन घेतात आणि ध्यानामधे बसवलं की ते आपल्या घरचं सगळं विसरू विसरून जाते माणूस आणि ह्या कसं असतंय समाजापासून आपल्याला क डिप्रेशन म मध्ये जाण्याचा तिथं प्रश्नच येत नाही आणि मेडिटेशन घेतलं की मनाला शांती भेटते आणि आरोग्याबद्दलही माहिती राहते असे घ्या ध्यानकेंद्र बरेच आहे इथं दवाखाने आहेत सायकॉलॉजिस्टचे दवाखाने आहेत याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगतात की तुम्ही मानसिक ताण घेऊ नका या ताणापासून मुक्त राहा